घरी बनवली जाणारी जास्त करून पेये म्हटलं तर आपलं लिंबू पाणी ते तर फेवरेट आहे त्यानंतर चहा कॉफी आहे ते पेय चहा कॉफी तर नेहमी रोजच लागतं त्यानंतर म्हटलं तर आपण कैरीचं पन्हं ते पण म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर करतो दुसरा आहे ताक ताक आपण नेह गर्मीमध्ये जास्त करून वापर होतो ताकाचा बाकीच्या सिजनमध्ये पण ताक नेहमी बनवलं जातं ताकाव्यतिरिक्त आपण म्हटलं तर लस्सी आहे ती एक बनवली जाते आणि त्याच्या व्यतिरिक्त जे रसनासारखे जे पॅकेट्स आहेत तर रसना ड्रिंक्स वगैरे पण आपण घरी ते आणून बनवतो